रिअलमी सिक्स प्रो मोबाईल जो मी बघितला आहे तो खूप छान आहे आणि मी तो वापरून पण बघितलेला आहे कारण की त्याचे फीचर्स खूप छान आहे त्याचे जे अॅप्स आहे ते खूप सोप्या पद्धतीनी बनवलेल्या आहे आणि त्याची जी सेटिंग सुद्धा आहे ती खूप सोप्या पद्धतीनं बनवली आहे की जेणेकरून हाताळल्या इजी जाते प्लस जो कॅमेरा जो आहे फ्रंट अँड बॅक कॅमेरा तो पण सुद्धा त्याची क्लिअॅरिटी खूप छान आहे आणि न रिअलमी सिक्स प्रो मोबाईल आहे तो फायू पॉईंट फायू इंचचा आहे डिस्प्ले आणि त्याची स्क्रीन पण जे आहे ती स्मूथली चालते आणि त्याचा जो स्टोरेज डेटा बघितला स्टोअर करून ठेवायला तो वण ट्वेंटी एट जी बीचा आहे त्याची जी रॅम आहे ती सिक्स जी बी रॅमचा तो मोबईल आहे तो मोबाईल कधी जास्त हँग मारत नाही बॅटरी बॅकअप इवन चांगला आहे आणि आपण जर सोबत त्याची चार्जिंग करून ठेवली दोन ते तीन तास तर तो मोबाईल कमीतकमी एक ते दीड दिवस तरी जातो अशी त्याचं चा चार्जिंग पॉईंट छान आहे खूप छान हा मोबाईल मला वाटला